आमच्या परिसरामध्ये पाण्याचा सर्वसामान्य स्रोत हा विहीर हाच आहे आमच्या परिसरातील गावातील सगळे लोक विहिरीतून पाणी आणतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे पाणी अशुद्ध होतं म्हणून काहीजण ते स्वच्छ फडक्याने गाळतात किंवा काहीजण ते उकळून पितात तर काहीजण त्याच्यामध्ये तुरटी फिरवतात पण आता अलीकडे मात्र बहुतेक लोकांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या मालकीचे हातपंप खोदले आहेत कूपनलिका त्यांनी घेतल्या आहेत आणि या कूपनलिकेतून ते पाणी काढतात या हातपंपातून किंवा कूपनलिकेतून जे पाणी काढलं जातं ते विहिरीतल्या पाण्यापेक्षा बऱ्यापैकी शुद्ध असतं पिण्यायोग्य असतं आत्ता या क्षणी नाही परंतु काही वर्षांपूर्वी मात्र परिसरातील लोक गावाच्या शेजारीच असलेल्या एका तळ्यामधून पाणी आणायचे पण ते फारसं पिण्यायोग्य नव्हतं त्यातून रोगराई पसरायची परंतु आता सगळेजण आपापल्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत आणि म्हणून ते कूपनलिकेचं किंवा हातपंपाचंच पाणी वापरतात विहिरीतलं पाणी आणलं तर ते पाणी शुद्ध करून पितात आणि आपल्या आरोग्याची काळ काळजी घेतात आत्ता अलीकडे तर जल जीवन मिशन नावाची एक योजना आली आहे त्यातून नळाद्वारे पाणी घरोघरी पोचवल्या जातं अजूनी ही योजना शंभर टक्के कारेवने झालेली नाही परंतु भविष्यामध्ये आमच्या परिसरामध्ये हे नळाद्वारे पाणी येईल आणि शुद्ध पाणी आम्हाला पोहोचू शकेल काही लोकांनी मात्र ज्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी स्वतःच्या खर्चातून आरोसारखी यंत्रणा बसवली आहे हे आरोद्वारे या यंत्राद्वारे शुद्ध झालेलं पाणी ते पितात आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतात परंतु ही यंत्रणा सर्वच लोकांना यंत्रणा बसवणं शक्य नाही ते खर्चिक आहे परंतु तरी लोकं शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याबद्दल काळजी घेतात आणि पाणी शुद्ध करून पितात